हॅलो गॅस सिलेंडर डिलेवरी माझ्याकडे खूप छान पद्धतीने आणि लवकरात लवकर झाल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद मला वेळेवर गॅस मिळाल्यामुळे माझी भरपूर कामं लवकर लवकर छान आणि लवकर झाली त्याच्यामुळे मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि अशीच सेवा चालू ठेवण्याबद्दल तुम्हाला रिक्वेस्ट करते